मला खाद्यप्रकारामध्ये माझा सर्वात आवडीचा जो पदार्थ आहे गोड पदार्थ मला आवडतो त्यामध्ये पुरणपोळी मला खूप आवडते आणि ही पुरणपोळी जी आहे ही मला माझ्या आईच्या घरी आणि आईच्याच हातची खायला आवडते कारण तिच्या हातची चव जी आहे ती बाकी इतरत्र कुठेही कोणत्याही पदार्थामध्ये भेटत नाही त्यामुळे आईच्या हाताला जी चव आहे ती त्या पुरणपोळीमधे उतरते आणि तो मला तिथेच खायला आवडतो